मराठी भाषा ही मुळात एक अभिजात भाषा आहे हल्लीच सरकारनं अभिजात असा दर्जा पण दिला आणि अभिजात भाषेची अभिजात भाषा असा दर्जा एखाद्या भाषेला मिळावा याची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीत ती बसते ज्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप पुरातन काळापासून त्याचं असलेलं साहित्य आणि आज तो जो मूळ भाषेचा गर्भितार्थ किंवा त्याचे सगळे जे संदर्भ आहेत सामाजिक सांस्कृतिक ते आजही वापरण्या वापरण्यात तेवढे आहेत का जिथं मराठी भाषिक आहेत अशा ठिकाणी अशा बऱ्याच निष्कर्षांमध्ये उतरून मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळाला ह्याचाच अजून एक भाग म्हणजे ती आजच्या काळात किती रिलेवंट आहे आता रिलेव्हंट हा शब्द वापरण्याचं कारण हेच की तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबर हे शब्द लोकांमध्ये अगदी रुजू झालेले आहेत ह्याचे पर्यायी शब्द आज आजच्या घडीला लोकांना उपलब्ध आहेत किंवा आव्हेलेबल किंवा ॲक्सेसिबल आहेत पण ॲव्हेलेबल आणि ॲक्सेसिबल वापरणं जास्त ॲक्सेसिबल आहे असं असल्यामुळं हा जो बदल आहे हा अगदीच म्हणजे नक्की म्हणावं की तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या प्रगतीबरोबरचा आहे हा वाईट किंवा चांगला हा भाग पुढचा पण ह्या गोष्टी नक्कीच बदलल्या गेलेल्या आहेत जसं की इंटरनेट आहे किंवा जीमेल आहे गूगल करूया किंवा व्ह्लॉगिंग करूया किंवा डिजिटल इकॉनॉमी किंवा इन्स्टा एफ बी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे सगळे शब्द आहेत हे भाषेमध्ये रुजू झालेले आहेत रिसेंटली याबरोबरचा अजून एक मुद्दा म्हणजे हे तंत्रज्ञान आणि इंटरनेटची प्रगती ह्यामुळं जे काही सामाजिक संदर्भ बदललेले आहेत जसं की अर्थार्जनाच्या समाजमाध्यमांमधून मिळालेल्या संधी किंवा डिजिटल युगामध्ये असलेले जे काही पर्याय ह्या सामाजिक संदर्भांमुळं भाषेचा पिंड जो आहे तो मराठी भाषेचा जो मूळ अभिजात किंवा एक संत साहित्यामधून आलेला जो मूळ गाभा जो मूळ पिंड त्याला धरून कुठंतरी पुढं जातो आहे असं दिसतं आहे ज्यामध्ये असे पण काही लोक आहेत की जे मूळ अभिजात मराठी टिकून राहावी त्याबरोबरही आत्ताच्या युगामध्ये ती ब्लेंड व्हावी एका अर्थानं असा आग्रह आणि असा प्रयत्न म्हणजे आग्रहवजा प्रयत्न असं करणारे पण बरेच जण आहेत सगळ्यांचे प्रयत्न एका अर्थानं रास्तच आहेत म्हणायला पाहिजे जेणेकरून काळाबरोबर जाणं हेसुद्धा भाषेला जमेल आणि भाषेचा मूळ गोडवा भाषेचा मूळ स्वाद हासुद्धा टिकून राहील मुळात भाषा हा असाच एक भाग आहे की संस्कृतीनं किंवा त्या भाषेत भाषा ज्या भागा प्रांतामध्ये बोलली जाते त्या ठिकाणच्या लोकांनी जे जे वैयक्तिक सामाजिक किंवा आध्यात्मिक अशा प्रत्येक मानवी कक्षेतले जे अनुभव शोधून काढलेले आहेत त्या प्रत्येक अनुभवाला दिलेलं एक भाषेचं नाव जेणेकरून त्याला संबोधता यावं या हिशोबानं भाषा अशी ही घडत जाते त्यामुळं एखादा समाजाचा सांस्कृतिक ऱ्हास जेव्हा होतो असं म्हणतात की सांस्कृतिक ऱ्हास जेव्हा व्हायला सुरू होतो तेव्हा पहिल्यांदा कुठली गोष्ट बदलली जाते तर ती भाषा असते कारण ते भाषेमधून शब्द लोप पावाय लागतात ह्याचाच आपण दुसऱ्या बाजूनं अभ्यास केला तर असं लक्षात येईल की अभिजातता जी आहे व ह्याच्यामधली मराठी भाषेमधली ती अजूनही टिकून आहे कारण तो संतसाहित्याचा समर्पणाचा अध्यात्माचा शौर्याचा हा सगळा भाग आजही तसा त्यातला अंशात्मक रूपात का असेना हा पुढं भाषेमध्ये येतो आणि तो आजच्या काळामध्ये ईंटरनेट तंत्रज्ञान यांच्याबरोबर तो एका प्रकारे योग्य अर्थानं मिसळला गेला आहे असं वाटतं त्यामुळं हा नक्कीच बदल आहे की बरेचसे शब्द बदलले आहेत काही त्यांचे संदर्भ बदलले आहेत काही सामाजिक संज्ञा बदलले आहेत पण मराठी यातूनही अभिजात राहील असा आशा अशी आशा खात्री असं दोन्ही आहे